चित्रकलेची सुरुवात करताना लोकं थोडे जास्तच आत्मविश्वासी असतात आणि त्यांना वाटतं की चित्र काढणं एकदम सोपं आहे तर ते डायरेक्ट असं चित्र काढायला घेतात पण त्यांना माहीत नसतं की डोळे कसे काढावेत किंवा नाक कसं काढावं दोन डोळ्यामधील अंतर किती असलं पाहिजे डोळे आणि नाकामध्ये अंतर किती असलं पाहिजे नाक ते ओठ कसे काढावेत वेगवेगळ्या ह्याचं नाक तर त्याच्यानंतर पेन्सिल कशी पकडावी एवढं पण लोकांना माही पेन्सिल कशी पकडावी ते तर सोडा पण पेन्सिलला शार्प क शार्पनेस श शार्पन कसं करावं हे पण माहीत नसतं तर चित्र एक चांगला जर चित्रकार व्हायचं असेल तर सर्वच गोष्टींचा स सराव आधी केला पाहिजे आणि हळूहळू पेन्सिल पकडण्यापासून ते कलर कॉम्बिनेशन कोणतं वापरलं पाहिजे कधी वापरलं पाहिजे लाईट शेड कुठे दिल्या गेल्या पाहिजे डार्क शेड कुठे दिल्या गेल्या पाहिजे तर आपल्याला एखादा ब खड्डा दाखवायचाय तर आजूबाजूला काय किंवा एखादं चित्र काढायचं तर बॅग्राऊंड कोणतं असलं पाहिजे कोणत्या कलरचं असलं पाहिजे या सर्व गोष्टी सरावानेच शिकता येतात तर सराव करणं हे भरपूर महत्त्वाचं आहे